हॅलो सुरभि फ्लॉवर्स का हां आम्हाला मी सचिन बोलतो आहे गिराडवरून तर आम्हाला ना गणपतीसाठी फुलं हवी होती तर तुमच्याकडे फुलं मिळतील का नाही नाही आपल्याला खरीखुरीच फुलं हवी आहेत आपल्याला सजावटीसाठी वेगळी हवी आहेत आणि हार वगैरे करायला देवाची पूजा करायला वेगळी फुलं हवी आहेत तर तुमच्याकडे काय काय आहे उपलब्ध ते सांगाल का जरा आम्हाला नाही आपल्याला डेकोरेशनला पण खरीच फुलं वापरायची आहेत आपला काय दीडच दिवसाचा गणपती आपला काय जास्त नाही आहे दीड दिवसाच्या गणपती सगळं आरास करायला पाठी खरी फुलंच हवी आहेत आपल्याला तर आपला जरा भाव सांगाल का मला कसं काय आहे म्हणजे कुठली फुलं मिळतील आम्हाला पूजेसाठी बघा आपल्याला जास्वंदी तर लागणार आहे तर जास्वंदी एक एक एक डज एक किलो वगैरे लागतील एक किलो दोन किलो काय तरी लागतील ती कशी मिळतील काय भावाने मिळतील जास्वंदी हां अच्छा एक किलो शंभर रुपयांनी आहे का हां आणि त्याच्यात ना एक आम्हाला एक अर्धा किलो दुर्वा पण टाका तर दुर्वा लागणार आपल्याला दु हां चालेल आणि बरं लब जास्वंदीची लाल आणि पांढरी अशी दोन्ही वेगवेगळी फुलं मिळतील का मिळतील ना

आणि याच्या हारासाठी झेंडूची फुलं हवी आहेत मखमलीची फुलं हवी आहेत आणि ज गुलछडीची फुलं असली तरी चालतील त्याच्यात थोडीशी मग ती कशी झेंडूची एक एक एक दोन तीन किलो झेंडू लागेल बाकी गुलछडी आणि हे आपल्याला एक दोन दोन किलो करा त्याच्यासोबतच चालेल ना बघा काय करा माहीत आहे डेलियाची फुलं असतात ना डेलिया द्या आम्हाला थोडासा साधारण एक दोन किलो द्या डेलिया आणि गुलाबाची ना एक दोन डजन फुलं द्या त्यामध्ये पण गुलाब कसे द्याल माहीत आहे काय पांढरा गुलाब पिवळा गुलाब आणि साधा गुलाब आपला लाल असे मिक्समध्ये द्या तीन डजन दिलात तरी चालेल

हो चालेल आणि ऐका ना मला आम्हाला एक दोन डजन गजरे आणि दोन डजन वेण्या पण हव्या आहेत पांढऱ्या वेण्या पांढऱ्या वेण्या हव्या आहेत पिवळ्या नको हो चालेल हा नंबर वॉट्सअपला आहे काय तुमचा ह्याच्यावरून ॲड्रेस पाठवतो तुम्हाला ठीक आहे चालेल हो